बाईकची काळजी मी म्हणजे दोन महिन्यातून गाडीची सर्व्हिशिंग करतो सर्व्हिशिंगमध्ये ज्या ज्या गोष्टीत मला फॉल्ट वाटला त्यांनी जर म्हटलं समजा मॅकनिकलनं की तुमच्या गाडीत ऑइल टाकायचं आहे तर मी ऑइल टाकतो गाडीमध्ये हवा चेक करतो हवा टायर ग्रिसिंग ऑइलिंग ते ॲावरेज बरोबर देते नाही देत ह्या सर्व गोष्टी मी चेक करतो आणि दोन दोन महिन्यातून ती सर्विसिंगवर येवो अथवा ना येवो मी गाडीची सर्व्हिशिंग करतो म्हणजे जेणेकरून ते त्या गाडीनं मला भविष्यात त्रास दिला नाही पाहिजे म्हणून दुसरी गोष्ट मी त्या गाडीची अती पद्धतशीर काळजी घेतो आणि सर्विसिंग झाल्यानंतर एक महिन्यानंतर मी वॉटर सर्व्हिशिंगसुद्धा गाडीची करतो म्हणजे गाडीवर माती चढत नाही गाडी आपली खराब दिसली नाही पाहिजे याची मी काळजी घेतो ती गाडी घरी आणल्यानंतर मी त्या गाडीवर कवर लावतो म्हणजे या उन्हापासून तिची बचाव झाली पाहिजे त्यासाठी म्हणजे भविष्यात गाडीनं कोणत्या गाडीचा कलर गेला नाही पाहिजे याचीसुद्धा मी गाडी म्हणजे काळजी घेतो आणि ती गाडी दिसली पण चांगली पाहिजे याच्यासाठी मी येणीटाइम तिला कपडा मारतो रोज सकाळी आणि कुठं लांबचा प्रवास करायचा असला तर मी या गाडीवर आवडीनं करतो पण कधी कधी कसा कंटाळा येतो असं वाटतं की दुसरी गाडी घ्यावं दुसरी गाडी आता मार्केटमध्ये चांगल्या एकदम लांबच्या प्रवाससाठी स्पेशल गाड्या आहेत पल्सर एफ झेड नावाच्या म्हणजे लांबच्या प्रवासात ते एकदम आरामदायिक गाड्या एकदम फास्ट पळतात जागेवरून पिकअप पण त्याच्यापेक्षा असं वाटतं की ही जी आपली गाडी हे हीच बेस्ट आहे म्हणून लांबच्या प्रवासात मी काळजी कशी घेतो तर लांबच्या प्रवासात काळजी घ्यायची म्हटल्यावर पन्नास किलोमीटर अंतर झालं आपलं कापणं तर मी थांबतो डोळ्यावर पाणी घेणे आपले गाडीचं इंजन गरम झालं का टायर व्यवस्थित आहे की नाही आहे ब्रेक वगैरे लाइट वाईट काम करते नाही करत हे चेक करतो थोडसं गाडीला अर्धा तास आराम देतो म्हणजे ते समजा जेवढं ज्या गाडीचं इंजन गरम झालं असेल म्हणजे ते तिथं थंड व्हायला मदत मिळते तिला मदत मिळाली तर म्हणजे ते पुढे त्या गाडीचं टायर म्हणजे पोंक्चर होणार नाही गरम झाल्यानंतर ते गाडीचं टायर पोंक्चर होते क नाही म्हणून ते पन्नास किलोमीटर अंतरावर थांबवलं तिला थोडा आराम दिला तर ते गाडीचं टायर पण पंक्चर होणार नाही किंवा फुटणार नाही आणि ते इंजन पण गरम होणार नाही म्हणून थांबतो आणि लांबचा प्रवास नेहमी या गाडीवर मला करायला आवडते